नमस्कार मी ए आय बी या कंपनीमध्ये नोकरी करत आहे आणि दुरस्थपणे मला काम करावं लागत आहे आत्ता जी महामारीची समस्या आहे त्यामुळे तर दररोज मला व्हिडिओ बैठकीला उपस्थित राहणे आवश्यक आहे माझ्या कार्यालयाच्या इतर सोबतीं समवेत तर वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आणि आमच्या कार्यालयाचे काम स्तु सुस्थितीत योग्य वेळेत योग्य परिस्थितीमध्ये पूर्ण करण्यासाठी तर त्यामुळे मला माझ्या फोनचा जो डेटा आहे तर तो सुस्थितीत कोणताही प्रकारचा व्यत्यय न येता वापरण्याचा आहे त्यामुळे मला तो डेटा तपासण्यासाठी आणि पडताळण्यासाठी आपल्या मोबाईल ऑपरेटरच्या संकेत स्थळाची आवश्यकता आहे तर त्यासाठी तुम्हाला कोणकोणते तपशील लागतील माझं नाव माझा मोबाईल नंबर तर याबद्दल मला संपर्क करून कळवलंत तर फार बरं होईल आणि दुरस्थापणे काम करत असल्यामुळे मला पूर्ण वेळ कोणताही व्यत्यय न येता माझ्या मोबाईल फोनचा डेटा वापरण्याची आवश्यकता भासते त्यामुळे त्या संबंधित त्या संदर्भात मला कृपया आपण मार्गदर्शन केलं आणि मदत केली तर फार बरं होईल त्यामुळे माझं काम करणं अत्यंत सोपं सु आणि सोयीस्कर होईल आणि माझ्या कामामध्ये मला कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही तर यासाठी आपण कृपया मला सहाय्य करा आणि माझ्या फोनचा डेटा वापर तपास होण्याची आणि पडताळणीसाठी माझ्या मोबाईल क्रमांकाची आपल्याला आवश्यकता आहे का आणि असल्यास ते मी तुम्हाला कोणत्या माध्यमाद्वारे कळवावे याबद्दलसुद्धा मला थोडी माहिती हवी आहे तर त्यासाठी आपली मदत आवश्यक आहे तर तेवढं सहाय्य आपल्याकडून झालं तर फार बरं होईल आणि त्यासाठी मला काय काय प्रोसिजर करावी लागेल याबद्दल थोडी माहिती मला द्या आणि माझ्या मोबाईलचा डेटा वापरण्याची आणि वापर तपासण्याची आणि पडळताणीसाठी मला सहाय्य करा ही विनंती आहे आपल्याला धन्यवाद